राष्ट्रीय हिंदू हिंदू परिषद त्यानंतर विश्व हिंदू परिषद राष्ट्रीय सेवा समिती अशा वेगवे वेगवेगळ्या संस्था भारतामध्ये कार्यरत आहेत ज्या धर्माचे समर्थन करतात इस्कॉनसारख्याही काही संस्था आहेत ज्या आंतरराष्ट्रीय धर्माचे समर्थन करण्यासाठी प्रचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत या हि ह्या संस्था हिंदू सं हिंदू धर्माबद्दल प्रचार करतात तर काही संस्था या म मुस्लिम धर्माकरता किंवा इतर धर्मांकरताही प्रचार करणाऱ्या संस्था आहेत या संस्थांद्वारे धर्माचे समर्थन होते आणि धर्माचे विचारधारणा ही प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी याचा हेतू त्यांचा असतो आणि त्याद्वारे धर्माचे समर्थन आणि धर्माचे प्रसारण सर्वत्र व्हावे यासाठी ह्या संस्था कार्यरत असतात स्थानिक लेवल स्थानिक स सा लेवलपासून ते वरीष्ठ वर्गापर्यंत ह्या संस्था कार्यरत आहेत ह्या संस्थांचे ज समर्थन करणे हा राष्ट्राच्या हिताकरताचा असलेला एक भाग आहे याकरता द नागरिकाचे अथवा एखाद्या मनुष्याचे वैचारिकरित्त्या किंवा सामाजिकरित्त्या न त्याचे विकास व्हावा याकरता ह्या संस्था देखील कार्यरत असतात